शास्त्रीय संगीत हे गाण्यासाठी भरपूर अवघड असतात शास्त्रीय संगीतामध्ये जे उच्चार केले जातात गातानाच्या वेळेस ते उच्चार करणं भरपूर कठीण असते त्यासाठी नेहमी सराव सर्वगत सराव आणि भरपूर अशा कला आपल्याला शिकाव्या लागतात आणि त्याचा वारंवार आपल्याला सराव करावा लागतो त्यानंतरच आपल्याला शास्त्रीय संगीत हे ग गाताना बरे वाटतात संगीतांचे उच्चार हे खूप कठीण असतात ते उच्चारणं हे साध्या व्यक्तीचे काम नव्हे ते उच्चारण्याकरिता आपल्याला वारंवार सराव करावा लागतो वारंवार सराव आपल्याला करावा लागतो ते पार कर पार पाडण्याकरिता आपल्याला वारंवार सराव त्यासाठी आपल्याला करावा लागतो त्यामुळे शास्त्रीय संगीत गाणे हे हे खूप कठीण असते शास्त्रीय संगीत हे पुरातन काळापासून चालत आलेले संगीत आहे तर हे गाण्याकरिता आपल्याला सरावाची फार आवश्यकता असते